मी एखाद्या वेळेस ज्या वेळेस मला सर्वात अवघड म्हणजे लिखाणासाठी जाते ती कविता कविता म्हणजे अशी आहे की त्याच्यामध्ये एक काहीतरी सार्थक मिळते त्यामुळे आपण ती लिहीत असतो परंतु एखाद्या वेळेस असा विषय असतो की तो खूप अवघड असतो आणि त्याच्याविषयी मला काही ज्ञान नसते आणि त्याकरिता मी म्हणजे मोठमोठे रायटर्स असतात त्यांचे वेगवेगळे विडियोज त्यांचे बुक आणि त्यामधून काहीतरी मला ज्ञान मिळेल ह्याच्या हेतूने ते वाचत असतो आणि माझी जी कविता आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो एखाद्या वेळेस मला असा अनु अनुभव सुद्धा येतो की मला ती कविता बोलताच म्हणजे लिहिताच येत नाही आणि लेखक लिहिण्यासाठीचे प्रेरणादायी साजेसे कल्पक विषय शोधू शकत नाही अशा रायटर्स ब्लॉग किंवा क्रिएटर्स ब्लॉगबद्दल मला काहीही माहीत नाही आणि मला प्र कित्येक वेळा असा अनुभव आला आहे की मला कधी कधी विषय सुचत नाही आणि विषय जरी सुचला तर त्याच्याविषयी काहीतरी लिहावं ही कल्पना माझ्या मनात येत नाही आणि अशा वेळेस मला खूप असा डोक्यावर ताण येतो की ह्याच्याविषयी काय लिहावं कारण की काही जरी लिहायचं असेल तर ते समाजाला पटलं पाहिजे तसंच लिहिलं पाहिजे